नमस्कार मी मोबाईल ऑपरेटर ग्राहक सेवेशी बोलतीय का हां मला तुमच्याकडनं एक ईमेल आला आहे ज्यामध्ये माझ्या मोबाईलच्या प्लॅनमध्ये बदल झाल्याचा तुम्ही कळवलं आहे तर मला जाणून घ्यायचंय की हे जर मी बदल केले तर मला काय फायदा होऊ शकतो म्हणजे माझा टॉकटाईम किती असेल आणि मला त्याचे काय काय बेनिफिट मिळतली